नमस्कार मी देवश्री आश्विन भोसले बोलते आहे मी वीज बिल विभागाला फोन केला आहेत का हो तर मग मला असा ईमेल प्राप्त झाला आहे की मी माझे जे बिल भरलेले नाही आहे पण मग माझ्या माहितीप्रमाणे मा मी मागच्या महिन्यात पु पूर्ण वीस बिल ऑनलाईन भरून दिले होते तरी मला असा ईमेल कसं काय आला हो ते काही असू पण मग तुम्ही जर आम्ही पैसे भरलेले आहे तर ती चुक तुमची आहे तुम्ही ते व्यवस्थित पारखून घेऊन मग ईमेल टाकला पाहिजे असं चुकीचं ईमेल टाकून आम्ही कष्टाचे पैसे असतात ते आम्ही असं वीज बिलावरती डबल डबल कसे काय दोन टाईम भरवू शकतो हो मॅडम तुमचं सगळं बरोबर आहे चूक माणसांकडूनच होते पण मग तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे तुम्ही एकदा व्यवस्थित तपासून घ्या मी भरलेलं आहे माझं वीज बिल तुम्ही एकदा व्यवस्थित चेक करा व्यवस्थित तपासून घ्या आणि मग मला मग मी भरलेलं नसतं तर मी लगेच त्या मिनटाला भरलं असतं मी फोनही नसता केला पण मग मी भरलेलं आहे तरीसुद्धा मला असा ईमेल प्राप्त झाला आहे तर मग आता त्याचं मी काय करू मी डबल डबल तर वीज बिल नाही भरू शकत ना हो तुम्ही माफी नका मागू मॅडम पण मग ते जे काय असेल ते तो जो काही प्रॉब्लम असेल जो काही विषय असेल तो लवकर दुरुस्त करा आणि मग मला कसा मेलही पाठवा की तुमचं वीज बिल भरलं गेलं आहे परत भरायची गरज नाही आहे कारण मला चांगलं आठवते मी व वीज बिल भरलेलं आहे वाटलंच तर मी तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉटही पाठवतो की मी जे ऑनलाईन वीज बिल भरलेलं होतं जे तुम्हाला वीज बिल विभागाला ऑनलाईन टाकून दिलेलं होतं त्याचं मी तुम्हाला वॉट्सअपला किंवा ईमेलद्वारे जो माझ्या ईमेलद्वारे मला ईमेल आला आहे त्या ईमेलवरती मी तुम्हाला पाठवून देतो तुम्ही एकदा बघून घ्या आणि एकदा तुमच्या याच्यामध्ये तुमच्या एन्ट्रीमध्ये एकदा तपासून घ्या हो चालेल मॅडम तुम्ही तुमच्या सगळ्या एंट्रीज वगैरे एकदा तपासून घ्या मग मग मला परत वाटलंस तर फोन करा कारण मी भरलेलं आहे वीज बिल असं नाही चालत ना जर आम्ही भरलेलं आहे तरी पण आम्हाला मेसेज येतो आहे की तुमचं वीज बिल भरायचं बाकी आहे तुम्ही एकदा तपासा आणि सांगा मग तसं आम्हाला नाही नाही मॅडम तुम हो मान्य आहे मॅडम होते चूक पण मग असं नाही ना शेवटी आता मी मागच्या महिन्यात माझं बाराशे रुपये वीज बिल होतं मी पूर्ण बाराशे रुपये टाकून दिलेले आहे मला चांगलं आठवतं आहे नाही मॅडम वायफायचं पण नाही कोणतंच बिल नाही राहिलेलं आहे सगळे बिल टाकून दिलेले आहे तुम्ही एकदा व्यवस्थित तपासा तुमच्या तुमच्या य यंत्रणांमध्ये काहीतरी गडबड झालेली असेल कारण मी माझ्या परीने मला चांगला आठवतं आहे की मी वीज बिल भरलेला आहे हो मॅडम तुमचं पण बरोबर आहे पण मग जर हो मॅडम तुमचंही बरोबर आहे जर मी मी जर मेसेज आला आहे तर मग काहीतरी असेल पण मग मा मी जर माझ्याकडे प्रूफ आहे मी ऑनलाईन बिल भरले भरेल भरलेलं आहे मी ते तुम्हाला पाठवतो तुम्ही एकदा तुमच्या सगळ्या एंट्रीमध्ये तपासून घ्या जुन्या एन्ट्रीज वगैरेमध्ये कारण ज्या दिवशी बिल आलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी मी वीज बिल टाकून दिलेलं होतं विभागाला मला चांगलं आठवते असं होऊ नाही शकत वीज बिल भरलं गेलेलं नाही आहे तुम्हीच एकदा तपासा तुमच्याकडनंच काहीतरी गडबड झाली आहे मला चांगली खात्री आहे शंभर आणि एक टक्का खात्री आहे मी वीज बिल भरलेला आहे तुम्ही तुमच्या यंत्रणांमध्ये तपासा आणि मग मला तसं कळवा धन्यवाद हो मॅडम ठीक आहे चालेल नाही तुम्ही माफी नका मागू पण मग तुम्ही एकदा तपासा आणि मला तसं कळवा कारण मग मी डबल तर वीज बिल भरू शकत नाही कारण मी एकदा भरलं आहे एकदा भरलेलं आहे हो ठीक आहे बघा तुम्ही मला तसं मेसेज पाठवून द्या ईमेलला किंवा मग फोन करा ह्या नंबरवरती परत हो चालेल धन्यवाद मॅडम हो हो